हॅलो सर तुम्ही हनुमान एक्झिक्युटिव्हमधून बोलताय का हां सर मी आर्यन धनावडे बोलतो आहे तर सर तुमच्या खाद्यपदार्थांवर आता सवलत सुरू आहे असं ऐकले आहे मी तर मा आमची एक अशी ऑर्डर होती की आमच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे बरं त्यासाठी आम्हाला ऑर्डर द्यायची आहे तर असं ऐकले की तुमचं तुमचे असे खूपच चर्चा ऐकले आहे तुमच्या रेस्टॉरंटचे म्हणून त्या आणि एक दोन मित्रांनी मला सजेशन्स पण दिले की की हां ठीक आहे ह्या ह्या रेस्टॉरंटमधून तुला बेस्ट खानावळ भेटून जाईल आणि म्हणून तुमच्या तुम्हाला मी कॉल केला आहे हां सर तुम्हाला मी ऑर्डर सांगतो की असं आहे की आम्हाला चारशे लोकांचं जेवण करायचं आहे मग त्यासाठी त्यासाठी मग पदार्थांमध्ये तुम्हाला प पुरी पुरी किंवा चपाती असे दोन ऑप्शन ठेवतो आणि पनीरची भाजी श्रीखंड गोडमध्ये सर दोन पदार्थ किंवा सिंगल चालेल का हां ठीक आहे चालते सर मग आपण बुंदीचा लाडू ठेवूया आणि श्रीखंड पण ठेवूया मग याच्यात मग सर चटणी पापड मसाले भात साधा भात पण ठेवतो आणि असा थोडं असा कांदाभाजी पण असा एक आमचा मेनू आहे मग सर तुम्ही हां आणि आमटी पण सर सर असा आमचा मेनू आहे तर तुम्ही हे सगळं तुम्ही जाणून घ्या आणि अशा पद्धतीने तयार करा आणि आमच्यात घरी कसं आहे ठरावी ठराविक वेळेत सगळ्यांना जेवण लागते मग मग सर तुम्ही ज्या तुम्हाला मी ॲड्रेस पाठवतो आणि वेळ पाठवतो त्या वेळेवर तुम्ही ल ते ब जे जेवण बरोबर पोहोचवा आणि वाढपी देखील तुमचेच द्या त्याचा काय खर्च असेल तो आम्ही वरचा देईन आणि बाकी कोणत्या तुमच्या पदार्थांवर ऑफर आहे का म्हणजे त्यानुसार आम्ही पुढचं पण ऑर्डर पुढच्या एका कुठल्या कार्यक्रमासाठी ऑर्डर ऑर्डर आम्ही देऊ इच्छितो ठीक आहे सर थँक्यू